मी पुणे शहराच्या ज्या भागात राहते मॉडेल कॉलनी तिथे मी असं निरीक्षण केलं आहे की वयोवृद्ध आणि सिनियर सिटीझन लोकांचीच जास्त करून संख्या आहे तर व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर मी त्या सिनियर सिजिज सिटीझन्ससाठी रोज दैनंदिन जीवनात जे भाजीपाला आणून देणे एखादं घरकाम करून देणे किंवा सहज उपलब्ध अशा इस्त्रीला कपडे नेऊन आणणे या सोयी पुरवणारी एखादी स् एखादा बिझनेस किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिते